शिवाजी महाराजाचं जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला जसं आपल्याला माहीत आहे आणि शिवाजी महाराजाचं जन्म पुन पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यानी सर्वात आधी स्वराज्य संकल्पना मांडली आणि मराठा राज्याची स्थापना केली त्यांच्या सगळ्यात पहिला त्यांच्या लढा दिला होता त्यांनी ती तोरणा किल्ल्यावर त्यांनी लढा जिंकला होता अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी ते जिंकून आपली पहिली जे जी म्हणजे वर्त घेतली होती आणि अफजल खाना अफजलखानाचा त्यांनी वध त्यानंतर त्याने प्रतापगडच्या पायथ्याशी अफजलखानाच्या वध केला जसं आपल्याला माहिती आहे आदिलशाहीची मोठ्या सैन्याची त्यांनी पराभूत क केले होते त्यानंतर त्यानी पुरंदरचा किल्ला पण जिंकला आणि ते पुरंदरच्या किल्ला त्यांनी सोळाशे पासष्ट साली अंदाजे त्यानी जिंकला होता मुघल सरदार जयसिंगसोबत त्यांची शिवाजी महाराजांनी फते केलं होतं लढाई केली होती त्यांना आणि व त्यांना त्यानंतर मोगलसह मोगल मोगलांना मागे घ्यायला लागलं होतं त्यांनी मोगल हरले होते त्यानंतर आगाखानची आगाखान सुटका केली आणि असे बरेचसे प्रसंग महाराजाशी जोडलेले गेलेले आहेत आणि शिवाजी महाराजाच्या विशेषतः शिवाजी महाराजाच्या राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर वर्षी झाला आणि ते महाराजाचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर भव्य सोडाव्यात शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक झाला आणि त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याचं तसंच आपलं शिवाजी महाराजाचं मातेचं नाव जिजाऊ आणि वडिलांचं नाव संभाजी महाराज हे आपल्याला माहितीच आहे त्यांनी मराठीसं मराठ महाराष्ट्रामध्ये मराठी समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी बरेचसे प्रयत्न केले आणि अशा महत्त्वाच्या घटना मला अजून लक्षात येत नाही आहे